आमच्या परिसरातल्या रुग्णालयामध्ये क्षकिरणांची तपासणी होत असते पण सी टी स्कॅन एम आर आयसाठी आम्हाला आमच्या रुग्णालयात उपलब्धता नसल्यामुळे आम्हाला बाहेरगावी म्हणजे नागपूरला वगैरे जावं लागतं रक्ततपासणी बाकी सगळ्या ज्या चाचणी असतात मूत्र चाचणी रक्तदाब चाचणी याच्यासाठी वगैरे आम्हाला नागपूरलाच जाणं गरजेचं असतं कारण आमचं गाव छोटं असल्यामुळे आम्हाला तिथे फक्त क्षकिरणांची तपासणी तिथे ठेवलेली आहे पण बाकी सगळ्या तपासणींसाठी आम्हाला नागपूरलाच जावं लागतं मोठ्या सि सिटीमध्ये शहरात गेलं की आपल्याला बरेच काही तपासणी करता येतात म्हणजे एम एम आर आय तर होतंच आणि बाकीच्याही चाचणी तिथे आरामात होऊन जातात म्हणून आम्हाला स काहीच कारणा परिस काहीचसाठी आम्हाला आमच्या परिसरात उपलब्धता मिळते आणि बाकीसाठी आम्हाला बाहेरगावी म्हणजे नागपूरलाच जावं लागतं